हॅलो नमस्कार लँडलाईन सर्विसेसमधून बोलताय का हां मी आपला युजर आहे मला एक तुमची तक्रार अशी माझी नोंदवायची होती की आमच्या म्हणजे आमच्या एरियामध्ये वायरिंगची तासनतास सेवा ब तुमची तुमची जी सेवा तुम्ही पुरवताय ती सेवा कायम म्हणजे तासनतास फार खंड व्हायला लागला आहे त्याच्यामध्ये फार खंड पडतो आहे आणि हे याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे तर असा आहे बघा की व लँडलाईन आत्ता आत्ता आमच्यासाठी फार गरजेचा असा माध्यम आहे तर त्याची त्याचा जो त्रास आम्हाला होतो आहे की त्याचं डाऊन डाऊन टाईमची डाऊन टाईमसारखं सारखं व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचे कामे आमचे आम्ही जिथं जिथं आमचे सगळे जर सर्व जी कामं आहेत ती थोडक्यात तर आमची लँडलाईनवरच आहे तुम्हाला सांगायला काय आम्हाला वाटत नाही त्यामुळे सो तुम्ही पटकन ते तेवढी तुमची काय असेल ती सुधारणा करून घ्या आणि वायर तुमच्या वायरमनला पाठवून तेवढी ती लँडलाईनची वायर दुरुस्त करून घ्या कारण खूप आम्हाला त्रास होत आहे आणि ह्या कॉलनीत फक्त आम्हालाच त्रास होत आहे असं काय नाही सगळ्या घरांमधून ही बाब आमच्या लक्षात आली आहे तेव्हाच मी तुम्हाला फोन करतो आहे तर तुम्ही याची दखल घ्याल असा आम्हाला वाटतं आहे तर तुम्ही लवकरात लवकर ते काम करून घ्या आणि राहिला प्रश्न बाकीच्या वायरमॅनचा तर आधीचा आमचा जो पूर्वीचा वायरमॅन होता तो आमच्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये होता मी आत्ता फोन तुम्हाला करण्याच्या ऐवजी वायरमॅनला केला असता परंतु तो वायरमॅन आता काय तिथं नाही आहे जॉबला त्यामुळे सो आम्ही तुम्हाला फोन केला आहे तर हे काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या एवढीच आम्हाला आमची विनंती आहे आणि आम्हाला असा असं आम्हाला एक वाटतं आहे की तुम्ही हे आमचं कराल व लवकरात लवकर तुम्ही हे करून घ्या धन्यवाद